मला सर्वांसोबत जेवायला आवडतं नवीन लोकांसोबत म्हणा किंवा घरातील स इतर मंडळींसोबत सुद्धा माझ्या घरातच एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे रोज सकाळी किंवा म्हणा किंवा रात्री म्हणा सर्व आम्ही एक सोबतच जेवायला बसतो त्यामुळे मला असं जास्त लोकांसोबत जेवायला बसायला किंवा जेवण करायला खूप आवडतं मी खूप मोठ्या कार्यक्रमान सुध्दा अटेंड केलेले आहेत त्यांना भेटी दिली आहे तिथे जेवणाला वगैरे गेलेलो आहे तर तिथले पद्धती बघितली आहे आता गावाकडची लग्नसमारंभ असेल किंवा कुठलाही समारंभ असेल तर तिथे एक जेवणाची पद्धत असते आमच्याकडे अलीकडे असं बुफे पद्धत आली पण ह्या आधी खाली एक केळीच्या पानांवर वाढलं जायचं प्रत्येकाला कोणतेही जेवण असो शाकाहारी असो मांसाहारी असो हे केळीच्या पानांवरच वाढलं जायचं आणि खाली भारतीय बैठक खाली बसून जेवण वाढलं जायचं तर आणि कितीही मोठी पंगत असो पंगतीत बसून वाढलं जायचं त्यासोबत मग काय त्या पारंपरिक काही पदार्थ असतील मग त्या लोकांसोबत बसून गप्पा गप्पा करत ते जेवण जेवण करणं आपण नातेवाइकांसोबत असू किंवा कोणासोबत तर ते त्या जेवणाचा आनंद घेत ते ते ज जेवण करणं हे खूप छान असतं मला ते स्वत ला ते आवडतं माझ्या घरातल्या लोकांना आवडतं आजही मी घरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रोज कधी कधी उशीर होतो तर माझे घरचे माझी माझ्यासाठी वाट बघता कारण का आमची एक सवय झाली की सगळ्यानी जेवायचं तर सगळ्यांनी सोबतच जेवायचं ही एक पद्धत झालेली आहे त्यामुळे ती मला एक सवय झाली की सगळ्यांसोबत जेवण करणं ही गोष्ट आहे